हां मला ना ही रॉयल इंटर इस्कुलमध्ये ॲडमिशन पाहिजे मुलाचं माझ्या मुलाचं ॲडमिशन पाहिजे तुम्ही करू शकाल का फस्टमध्ये फस्टमध्ये पण त्याची फीज किती आहे इतकी एवढी एवढी फीस भरू नाही शकत हो एवढी खूप फीस होते मुलगा माझा आता शिक म्हणजे मला ह्या इस्कूलमध्ये खूपजणांच्या तोंडातून ऐकलं चांगलं चांगलं स्कूल आहे हे चांगलं स्कूल आहे शिक्षण चांगलं आहे वगैरे पण मी हो हो माहिती तुम्ही ते प्लीज जरा फीस कमी करून टाका ना कारण की हे कसं माझ्या मुलाला ह्या ॲडमिशन पाहिजे हायस्कूल छान आहे म्हणून मी ह्या हायस्कूलमध्ये आले पण आम्ही एवढी फीस भरू नाही शकत आहे प्लिज काहीतरी करा ना कमी करा म्हणजे आम्ही एवढं भरू नाही शकत तुम्ही मुलाचं हे बघू शकता मुलग्याला बघा तुम्ही त्याची इंटरवी घ्या तुम्हाला कसं वाटेल तर म्हणजे असं तुम्ही सांगू शकता काहीतरी बघा आणि आमची फीस प्लिज सर हे आम्हाला ह्या हायस्कूलमध्येच पाहिजे ही स्कूल छान आहे त्यामुळे माझ्या ह्या इस्कुलमध्येच हो झालं पाहिजे काही नाही तसं काही नाही फक्त तुम्ही मुलाचं बघा आणि मला हायस्कूलमध्ये ॲडमिशन द्या कारण की एवढी फीस तर भरू शकत नाही एवढं माझ्यावर हे करा आणि माझ्या मुलाला फक्त ह्या हायस्कूलमध्ये ॲडमिशन भेटून द्या फक्त कारण की आमच्याकडे इंग्लिश मिडियममध्ये कोणी शिकलेलं नाही जास्त आणि मला ही स्कूल जरा बरी वाटते त्यामुळे मी तुमच्या इथे ॲडमिशनसाठी आली फक्त प्लिज माझ्या या मुलाचं अच्छा हो हो ओके मुलाचं ॲडमिशन बघा आणि फीस फक्त कमी करा मी एवढी देऊ शकत नाही हां हां हां ओके हां चालेल चालेल हां हां हो चालेल चालेल चालेल हो ॲडमिशन ओके ओके हां हां हां